शिक्षणाने माणूस समृद्ध होतो माणसाचा विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे श आता आज आजकालच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे अगदी लहान मुलातला सुद्धा पूर्वी कसं गुरुकुल पद्धत होती परंतु आता अगदी लहान मुलापासून अगदी यल के जी म्हणजे कोणत्याही माध्यमातून शिक्षण उपलब्ध झालेलं आहे ते फक्त असं गुरुकुल पद्धतीमध्ये फक्त शस्त्रविद्येचं शिक्षण किंवा धार्मिकच शिक्षण असं नाही आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कोणतही धार्मिक असो साहित्यिक असो शालेय असो शैक्षणिक असो कोणते कोणतंही जे तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे तंत्र तंत्रज्ञानाचं शिक्षण आहे विज्ञानाने आपल्या याच्यामध्ये खूप प्रगती केलेली असल्यामुळे आपल्याला शिक्षणाच्या ज्ञानाच्या भरपूर वाटा अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि मुलांचं लहान मुलाला जर शिक्षणा म्हणजे पासून वंचित ठेवलं तर त्याचा पूर्ण हा विकासच मंदवला जातो मंदवला जातो म्हणजे तो अज्ञानीच राहतो त्याच्यामुळं त्याचा विकास हा होत नाही त्याच्यामुळं शिक्षण हे घेतलंच पाहिजे शिक्षण आणि माणसाच्या स सर्व प्रकारच्या वाटा अनेक प्रकारचे मार्ग कोणत्याही समस्येवर तो मार्ग काढू शकतो आणि जिवनात यशस्वीपणे भरारी घेऊ शकतो जीवनाचा स्तर हा उंचावू शकतो आणि आपला जे जीवणामध्ये साध्य करायचं आहे किंवा जीवन यशस्वी करायचं असेल तर शिक्षण हे आवश्यकच आहे आणि शिक्षणाने माणूस हा समृद समृद्धच झालेला आहे तेव्हा शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे